हो मॅडम श्री मोहिनी कलेक्शनमधून बोलतो आहे बोला अच्छा तुम्हाला एकच पाहिजे होते की तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे होते अच्छा अच्छा तर तुम्हाला तुम्ही विचार केला आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारचे साड्या पाहिजे आहेत तर आमच्या दुकानामध्ये सर्वच मिळतील आणि आता नवीन कलेक्शनमध्ये जर तुम्ही साड्या बघितल्या तर आमच्याकडे नऊवारी आहेत ती जे नक्षीकाम केलं आहे हाताने ती वाली ती ती तुम्हाला पर पीस दोन ते अडीच हजारापर्यंत पडेल बल्कमध्ये जर तुम्ही घेत आहेत तर त्याच्यामध्ये काही डिस्काउंट करून देऊ शकतो आम्ही तुम्हाला तर जर तुम्ही ह्याच्यामध्ये दहा नऊवारी घेत आहे तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये पाच परसेंट डिस्काउंट करून देऊ शकतो मॅडम ते कसं आता नऊवारी आहे ते कसे हाताने घडवलेलं नक्षीकाम आहे त्याच्यावर म्हणून ते थोडी महागात चालली आहे अच्छा अच्छा तर असं करू आपण की मी तुम्हाला नऊवारीवर पाच परसेंट आणि जे लुगडं घेत आहे तुम्ही मी त्याच्यावरही तुम्हाला पाच परसेंट डिस्काउंट देतो म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला दहा परसेंटचं डिस्काउंट पडेल त्याच्यावर जसं मी तुम्हाला म्हटलं आहे अडीच हजारच्या हिशोबाने जर ते डिपेंड करत आहे समजा आता तुम्ही दोन हजारवाले तुम्ही साड्या घेतल्या आहात त्याच्यावर तर तुम्हाला ते एक लाखाचे पडतील आणि त्या एक लाखामध्ये जर तुम्ही पाच परसेंट डिस्काउंट मागितलं तर ते तुम्हाला पंच्याण्णव हजार म्हणजे सरळ सरळ तुम्हाला पाच हजार रुपये कमी होतील त्याच्यावर आहेत आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि वेगवेगळे असे प्रकारचे आहे त्याच्यावर जसे मी सांगितलं नक्षीकाम त्याच्यावर हाताने कोरलेलं आहे तर त्याच्यामध्येही खूप सारे प्रकार आहेत त्याच्यावरही खूप रंगारंगाची चित्र काढली आहेत तर ते तुम्हाला आवडतील नाही तर एक का काम करा मॅडम तुम्ही एकदा दुकानामध्ये विजिट करा कसे आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज् आहेत त्याच्यामध्ये नऊवारीमध्ये तर तुम्ही एकदा येऊन इथे बघून बघ निवडून घ्या मग त्याच्या हिशोबाने तुम्ही मला तिथे पेमेंट करून द्या मी तुम्हाला डिलीवर करून देतो त्याचं लगेच माल आमचं सकाळीच नऊ वाजतापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असते मॅडम मॉर्निंगला तुम्ही कधीही या नऊच्यानंतर बरं ठीक आहे मॅडम बरं ठीक धन्यवाद मॅम